मी मूळ कोल्हापूरचाच आहे कोल्हापुरातील मुडशिंगी गावात मी राहतो आणि माझं लहान गटापासून ते पाचवीपर्यंतचं शिक्षण पट्टन कोडोलीतील अनंत विद्या मंदिर या शाळेत झालेलं आहे आणि काही कारणांमुळे मला शाळा बदलावी लागली त्यामुळे सहावी ते दहावीपर्यंत शिक्षण माझं न्यू इंग्लिश स्कूल ते पण पट्टन कोडोलीतच आहे कोल्हापूर जिल्ह्यातील तिथे झालं आणि दहावीला मला अ ऐंशी टक्के होते पण पुढं काय करायचं आहे हे काही ठरलेलं नव्हतं म्हणून मी कॉमन एन्ट्रन्स टेस्ट महाराष्ट्र सेलकडून घेतली जाते ती दिली त्यामधून मला कॅप राउंडला गोपाळ कृष्ण गोखले कॉलेज हे कॉलेज मिळालं आणि अकरावी बारावी मी तेथेच सायन्स स्ट्रीममधून केली आणि बारावीला मला अ साठ टक्के होते मग पुढं मला इंजिनीअरिंगमध्ये सी एस करायचं होतं कॅम्पुटर सायन्समध्ये थोडं करियर करायचं होतं पण बारावीला टक्केवारी पण कमी होती आणि त्यासाठी मी जी एन्ट्रन्स टेस्ट दिलेली त्याला पण पुरेसे मार्क नव्हते त्यामुळे मला बॅचलर ऑफ कॅम्पुटर ॲप्लिकेशन हा कोर्स ग्रॅजुएशनचा तीन महिन्या तीन वर्षाचा करावा लागला तो पण आय टी फिल्डमधेच असल्यामुळे या कोर्सची मी निवड केली हा कोर्स मी न्यू कॉलेज कोल्हापूर येथे केला आणि या कोर्सला मला अ चौऱ्याहत्तर टक्के ॲग्रीगेट पर्सेंटेज मिळाले त्यानंतर पुढं अ माझं आयटीमधलं ज्ञान वाढवण्यासाठी मी मास्टर इन कम्प्युटर ॲप्लिकेशनचा दोन वर्षाचा कोर्स करायचं ठरवलं तो मास्टर्समध्ये येतो आणि त्यासाठी सुरुवातीला मी अ एक एन्ट्रन्स टेस्ट दिली त्यामध्ये मला चांगले पर्सेंटेज मिळाले मला पुण्याला ॲडमिशन घ्यायचं होतं मग पहिल्या कॅप राउंडला मी पुण्यातील कॉलेज टाकले ते मिळाले पण मला पण काही आर्थिक अडचणमुळे ते कॅन्सल करून सेकंड कॅपला कोल्हापुरातील के आय टी कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागलं मग तिथे मी आता सध्या शिकत आहे आणि माझ्या छंदांबद्दल सांगायचं झालं तर मला क्रिकेट फुटबॉल आणि कोडिंग करायला खूप आवडतं माझ्या करियरच्या दृष्टिकोनातून म्हणजे माझ्या शिक्षणानुसार मला कोडिंग करायला खूप आवडतं कारण का तीन वर्षाचा बॅचलरचा व एम सी एचा एक वर्षाचा कोर्स मी आत्ता केलेला आहे तं त्यामुळे त्यामधे नॉलेज एक्सप्लोर करण्यासाठी मला कोडिंग करायला खूप आवडतं आणि क्रिकेट आणि फुटबॉलचं सांगायचं झालं तर मी लहानपणापासूनच क्रिकेटची मला खूप आवड आहे आणि माझा आवडता खेळाडू रोहित शर्मा आहे त्यामुळे मला क्रिकेट खेळायलादेखील खूप आवडतं आणि फुटबॉलमध्ये माझा आवडता खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डो आहे तो मला उत्तेजित करतो की फुटबॉल खेळावं त्यामुळे मी फुटबॉलदेखील माझ्या मित्रांसोबत खेळत असतो आणि माझ्या भविष्यातील ध्येयाचं बद्दल सांगायचं झालं तर माझी एकूण दोन ध्येयं आहेत त्यामधील एक तरी मला मिळवायचं आहे दोन ध्येयाबद्दल सांगायचं झालं तर माझं पहिलं ध्येय हे आपलं स्वतःचं स्टार्टअप सुरू करणे आय टी फिल्डमध्ये हे आहे मला कोडींगमध्ये वेब डिझायनिंग गुगल ॲनालिटिक्स ए आय एम एल यासारख्या गोष्टी शिकवतात त्यामध्ये स्वतःचा स्टार्टअप करण्याची माझी इच्छा आहे जर हे ध्येय समजा जर नाही झाले तर मला पोलीस व्हायचे आहे त्या दृष्टिकोनातून देखील मी मेहनत करत आहे त्यासाठी मी आत्तापर्यंत दोन भरत्या दिलेल्या आहेत पण थोडक्या मार्कांमध्ये माझं सिलेक्शन झालं नाही तरी पण मी पुढच्या भरतीसाठी प्रयत्न करत आहे